हां बोलते आहे आपण कोण

हो का पुस्तकांची नावं पुन्हा सांगू शकाल का कोणती कोणती लिस्टमध्ये आहे ते हां हां हां आहेत ही पुस्तकं फक्त वि वा शिरवाडकरांचं एकच प्रवासी पक्षी आहे दुसरे नाही आहेत तर तुम्हाला कोणतं त्यांचं पाहिजे वि वा शिरवाडकरांचं हां आत्ता सध्या ती अवेलेबलेबल नाही आहे पण एक दोन दिवसात मी अवेलेबल करून देऊ शक दोन दिवसात उपलब्ध करून देऊ शकते तुम्हाला हो हो हो चालेल चालेल हो हो हो आहेत आहेत उपलब्ध आहेत हां हां चालेल चालेल कधीपर्यंत याल तुम्ही हां हां चालेल चालेल ठी ठी ठी ठी धन्यवाद